आपला देश आज विकसित देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जाजं जात अहे आपला देश प्रगत होण्यामागे आपल्या देशातील तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे आज आपण पाहतोय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध नोकऱ्यांची संधीदेखील उपलब्ध झालेली असेल उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण पाहातो काही घरबसल्या महिला ऑनलाईन शॉपीच्या माध्यमातून आपला एखादा साड्यांचा व्यवस असेल एखादा ड्रेसचा व्यवसाय असेल हा आपले सर्व फोटोग्राफ्स वॉट्सअपच्या माध्यमातून सर्व आपल्या मित्रमैत्रिणीकडे पोस्ट केल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करतात आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्यांचा हा व्यापार होतो आहे म्हणजे एक प्रकारचं उपजीविकेचं साधनच आपल्याला याठिकाणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळतं आहे तसेच आपण पाहात आहे की विविध इंटरनेटच्या माध्यमातून विविध लोकांना घरबसल्या काम वर्क फ्रॉम होम म्हणून ज्याला गणलं जातं असे विविध नोकऱ्यादेखील लोकांना मिळत आहेत तसेच नवीन नोकऱ्यांचा विचार करता आपण आय टी सेक्ट्रा सेक्टरमध्ये पहात आहे की सर्व नवीन नवीन ए आयच्या माध्यमातूनदेखील नवीन नोकऱ्या लोकांना विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत